राज्यातील लोकांला हजेरी किंवा असे कोणच्या सणात संस्कृत सांस्कृतिक सणात जर हजेरी लावायला आवडतं तर ते बोललं तर मकरसंक्रांती मकरसंक्रांतीत आपल्याला माहितीच आहे किती छान छान आपण काही काही करतो जसं काही पतंगीत झालंय आपण सकाळपासून सकाळीच चालू होतो तर दुपार चारपाच वाजेपर्यंत चालूच असतो हा खेळ सगळ्यांलाच आवडतो अजून पूर्ण याच्यात साजरा केला जातो फॅमिली पूर्ण एकत्र येऊन आपण उडवतो एकमेकांसोबत असे लावतो पतंगीचे गेम्स स्वी गोड पदार्थ स्वीट्स आपण मागवतो खातो एकमेकांत असं अजून प्रेमाने स सा साजरा करतो हेच हेच मी बोलू इच्छितो धन्यवाद